कलाकार हा महत्वाचा असतो कलाकाराला आपले दुःख आपल्या कलेमधून विसरता येते आपल्या भारतात अनेक कलाकार आपल्या कला जोपासत असतात पण आज या घडीला कलाकारांना महत्त्व दिले जात नाही तसेच संधीही सुद्धा दिल्या जात नाहीत कारण काही समाजातील काही जे दुष्ट व्यक्ती असतात किंवा काही इतर लोक असतात ते त्यांचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न करत असतात तसेच त्यांना योग्य ते व्यासपीठ समाजातील काही लोक देत नाहीत त्यांना लागणारे साहित्य सुद्धा काही वेळेला मिळत नाही मानसन्मान देण्यामागे न देण्यामागे काही विशिष्ट शक्तीच मदत करत असतात आणि त्यामुळे हे कलाकार मागे पडतात कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी योग्य ते व्यासपीठ जर मिळाले तर निश्चितच आपली कला ते जोपासतील त्याचबरोबर सरकारने काही कलाकारांना म्हणजे उदाहरणार्थ चित्रकार आहे किंवा हस्तकलाक जे तयार करतात अशा माणसांना जर अनुदान देण्याचा प्रयत्न केला सरकारकडून तर ते त्यांची कला निश्चित जोपासतील कारण का त्यांच्याकडे आज साहित्य विकत घेण्यासाठी काही पैसे नसतात पण त्यांच्याकडे कला चांगली असते त्यांच्या हातामध्ये कलाकुसर चांगली असली तरीसुद्धा पैशांअभावी ते काही करू शकत नाहीत आणि त्यासाठी सरकारने निश्चित प्रयत्न केला तरच अशा कलाकारांना आपली कला जोपासता येईल